आपल्या भारताची लोकसंख्या ही खूप मोठी लोकसंख्या असल्यामुळे प्रत्येक तरुण आज नोकरीसाठी धडपडत आहे प्रत्येकाला नोकरी मिळणं ही काय प्रत्येकासाठी संधी नाही त्यासाठी आज बरेच तरुण शिक्षण घेतात शिक्षण घेतल्यानंतरही सुशिक्षित बेरोजगार म्हणून त्यांना ओळखलं जातं कारण प्रत्येकाकडं नोकरी करणंही शक्य नाहीआणि शेती करायचं म्हटलं तरी शेती कुणाला एवढं झेपत नाही त्यामुळं प्रत्येकाकडं टेंज नाही आणि धंदा करायचा म्हटलं तर धंदा करण्यासाठी भांडवलाची गरज असते आणि ती प्रत्येकाकडं भांडवल नसतं त्यामुळं विदेशात प्रत्येकाने कुठंतरी कायतरी संधी बघितली पाहिजे आमच्या परिसरात म्हणजे अशी भरपूर तरुण आहे त्यांचं अजून लग्न झालेलं नाही कारण त्यांच्याकडं स्वत चा व्यवसाय नसल्यामुळं